हं हां अच्छा आमच्या लायब्ररीमध्ये सगळ्याच प्रकारचे पुस्तकं आहेत अगदी कॉमिक्सपासून ते अभ्यासाच्या सगळ्या विषयांपर्यंत तर कॉलेजमध्ये सुद्धा अगदी कॉमर्स आर्ट सायन्स सगळ्या स्ट्रीमची पुस्तकं आमच्या लायब्ररीमध्ये उपलब्ध आहेत विद्यार्थ्यांना जास्तीची माहिती व्हावी यासाठी सगळी पुस्तकं ॲवेलेबल आहेत आणि अगदी कुठलाही बोर्ड असले दहावीपर्यंतचे तरी त्याचीही पुस्तक ॲवेलेबल आहेत तुम्हाला स्पेसिफिकली कुठलं एक पुस्तक हवं आहे का हां

अच्छा अच्छा आमच्या लायब्ररीमध्ये सगळ्याच श्ट्रीम पुस्तकं आहेत अगदी टेक्निकलसुद्धा विषयांच्यावरची पुस्तकं आहेत तर त्याला सगळ्याच वरची अभ्यास करता येईल आणि आमच्या इथं अभ्यासिकासुद्धा आहे की मुलांना तिथे बसून अभ्यास करता येईल बाकी कोणीही त्यांना डिस्टर्ब तिथे करणार नाही आणि मुलंही अभ्यासा व्यतिरिक्त दुसऱ्या कशामध्ये गुंतणार नाही याची आम्ही काळजी घेतो लायब्ररीचं टायमिंग सकाळी नऊ वाजल्यापासून ते संध्याकाळी आठ वाजेपर्यंत आहे आणि जे अगदी जॉब गोईन जॉब करून कोण शिकणारे आहेत तर त्यांच्यासाठी सकाळी सात वाजता सुद्धा आम्ही अवेलेबल करून देतो मग ते स्पेसि स्पेशल कंडिशनमध्ये ते असतात

बरं बरं फीज साधारण आमची हजार रुपयापासून सुरू होते आर्टस कॉमर्स सायन्स वेगवेगळ्या फील्डनुसार फी वेगवेगळी आहे आणि टेक्निकल असेल तर थोडी अजून जास्त आहे कारण त्या दृष्टींनी माहिती आणि पुस्तकं पण तशी ठेवावे लागतात आम्हाला तर त्या दृष्टीने फी थोडी वेगवेगळी आहे आणि इथे येऊन प्रत हो शनिवार रविवारीसुद्धा चालू ठेवलेली आहे आम्ही लायब्ररी हो हो पब्लिक हॉलिडेजलासुद्धा आम्ही चालू ठेवतो कारण त्याच दिवशी जास्त लोक येऊ शकतात आणि लायब्ररीचा फायदा लोकांना व्हावा जास्तीत जास्त हाच आमचा उद्देश आहे त्यामुळे सुट्टीच्या दिवशीसुद्धा आमची लायब्ररी चालू असते धन्यवाद